हॅलो हां बोला हो ना कुठे जायचं आहे शेअर रिक्षा नाही आपण ते करत नाही बरं का हा तुम्हाला कुठे जायचं आहे

जायचं कुठं

हॉस्पिटल कुठलं लागू हाॅस्पिटल हां बोला दोनशे रुपये होतील शनिवार पेठ नाही मीटर नाही चालत नाही बिघडलं आहे होतं नाही पण आता आपलं चालत नाही ना नाही असं नका करू बाई झालं बरं बरं तुम्हाला मनाला येईल ते द्या बस्स् ऐकू येत नाही बरं का

अहो मॅडम तुटत आहे आपलं कॉन्वर्सेशन तुटत आहे ब्रेक होतं आहे ब्रेक होतं आहे हां माझं मला वाटतं ती संपत आली बॅटरी ब्रेक व्हायला लागलं आहे ठीक आहे ना ओके पण ते ऐकू येत नाही